आजच्या काळामधील लोकांना एकत्र येणं खूप गरजेचं आहे आजच्या काळामध्ये आपण बघतो की हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करून एकमेकांचे आपण भांडणं लावतो आहे किंवा काय तर नृत्यामुळे लोकं एकत्र येतील तेव्हा समाजामध्ये काहीतरी बदल घड घडू शकेल तर लोकांना एकत्र होण्याची खूप गरज आहे समाजासाठी खूप गरजेचं आहे एकत्र येऊन काहीतरी समाजामध्ये आपण बदल घडवू शकतो